मला निसर्गात फिरायला ही आवडीची गोष्ट असते आणि मला निसर्गात फिरायला खरंच खूप आवडतं आणि मी जेव्हा निसर्गात असते तेव्हा मला खूप आवडतं मी असा कुठलाही माझा ग्रुप नाही ट्रेकिंगचा की मी त्यांच्यासोबत जाते असं पण मला मस्त वाटतं आवडतं फिरायला निसर्गात वगैरे आणि मी व्यवस्था अशी करत असेल तर पहिला मी ज्या गोष्टी मला लागतात की जे ट्रेकिंगसाठी फिरण्यासाठी चांगले बूट असतील किंवा बाकी सगळ्या गोष्टी राहण्याची व्यवस्था असेल खूप खाणं असेल या सगळ्या गोष्टी मी स्वत व्यवस्था करते कारण दुसऱ्यांवर अवलंबून ते काऊ कुठलंही काम होऊ शकत नाही त्यामुळे स्वतः त्याच्यावर गोष्टी लक्ष घालून त्या ट्रेकिंगची सगळी व्यवस्था करते की म्हणजे काय गोष्टी लागतील छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या गोष्टींपर्यंत मी फिर फिरत असताना त्या गोष्टी माझ्या असं करत असते आणि मला जर आयुष्यात खूप ट्रेक करायचा आहे तर इथं महाराष्ट्रातच रतनगड हरीश्चंद्रगड किंवा अहमदनगरजवळ खूप अशी खूप छान अशी सुंदर गावं आहेत की जी खरंच खूप आपल्याला निसर्ग सौंदर्य त्यांनी भरभरून ठेवलेलं आहे भंडारदरा आहे अशा ठिकाणी मला स्वत ला जायला खूप इच्छुक आहे पण कसं असतं की काही करण्यासाठी आपल्याला तेवढा वेळ द्यावा लागतो पण मला तो वेळ देता येत नाही पण मला खरं असं वाटतं की भविष्यात ही गोष्ट मला खूप करण्यासाठी आहे की मला ट्रेकिंग हा खरंच असं म्हणते की ट्रेकिंग मला एक नवीन भाग देते आणि खूप आयुष्यात खूप मोठी करून जाते त्यामुळे मला असं वाटतं की ट्रेकिंग ही गोष्ट मला खूप नवीन काही देत असते आणि या ठिकाणी मला ट्रेकिंगला जायचंच आहे आणि मला असं वाटते पुढं मागं जर अजून काही करायचं असेल तर मला असं वाटतं परदेशात किंवा भारताभा भारतामधील जे अनेक राज्यं आहेत हिमाचल प्रदेश असेल अशा ठिकाणी पण मला ट्रेकिंगला जायला खूप आवडतं कारण तिथलं नवीन खूप करण्यासाठी महत्त्वाचं असतं आणि त्या मला महत्त्वाच्या गोष्टी वाटतात की या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो म्हणून